बरं का भारतातील पहिला मुक चित्रपट राजा हरीशचंद्र दादासाहेब फाळके यांनी बनवला यांनी हा चित्रपट एकोणीसशे तेरा साली बनवला त्यानंतर हिंदी मराठी बंगाली तमिळ तेलगू मल्याळम यांसारखे विविध भाषांमध्ये चित्रपट तयार होऊ लागले मुंबई स्थित हिंदी चित्रपट उद्योगाला बॉलिवूड म्हणतात तसेच बॉलिवूड जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग आहे इतर प्रमुख चित्रपट उद्योग टॉली टॉलीवूड कोलीवूड मल्याळम कन कन्नड मराठी बंगाली सिनेमा प्रत्येकाची वेगवेगळी ओळख आहे आणि तसेच परंपरा आहे भारतीय संगीत यातील प्रकार आहेत दोन भारतीय संगीताची दोन मुख्य प्रकार शैली आहे हिंदुस्तानी संगीत हा वापरणारा संगीत उत्तर भारतात वापरतात तसेच कर्नाटकीय संगीत दक्षिण भारतात ही कर्नाटकीय संगीत जास्त गाजलेली आहेत दोन्ही शैली राग ताल आणि साधने हे वर आधारित आहेत लोकसंगीत तसेच भारताच्या प्रत्येक भागात स्वत चे लोकसंगीत आहे जसे की भांगडा पंजाब लावणी महाराष्ट्रा भांगडा पंजाब लावणी महाराष्ट्रा गरबा गुजरात बाऊल तसेच मला ॲक्शन सिनेमा आवडतात माझा आवडता हिरो अक्षयकुमार आणि आल्लू अर्जुन आहे आणि माझे आवडता गायक अर्जित सिंग आहे